चित्रकला किंवा रंगकामासारख्या कला जोपासण्यासाठी मुलाचे वय हे ही अट नसते आणि ती नसावी कारण कुठल्याही वयातील मुलं व्यक्ती ते तो छंद जोपासू शकतो त्याचबरोबर त्यांना त्यांच्यासमोर वातावरण कसं आहे त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे ते जर ते छंद जोपासण्यासाठी ते जर अनुकूल असेल तर तो व्यक्ती किंवा तो मुलगा त्या क्षेत्रामध्ये तो निपुण होऊ शकतो जाऊ शकतो च चांगलं चित्र काढू शकतो त्याचबरोबर त्याच्याशी आपण चर्चा करणे किंवा त्यांना वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये घेऊन जाणे त्यांना विविध जगप्रसिद्ध चित्रकारांचे दाखले देणे त्यांना ते दाखवणे त्यांच्या चित्रांमध्ये काय वेगळे पण आहे काय सारखेपणा आहे कायच नाविन्य आहे हे सर्व आपण जर त्याला सतत सांगत राहिलो आणि त्याला त्या चित्राची आवड त्याची ती दृष्टी त्यात ते पण आपण बघणे गरजेचं आहे जर त्याला ती आवड क ममापासून न असेल तर त्याला ते स्वतःहून जोपासू द्यावं त्याच्यावरती लादू नये जर त्याला ती आवड मनापासून असेल तर तो आपोआपच त्या चित्रातील नेमकेपणा काय आहे काय वेगळेपण आहे तो जाणून घेईल ते हेरून घतील आणि तो त्या पद्धतीनी म्हणा किंवा त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपलं नवीन चित्र तो निर्माण करु शकतो